खरं तर लेखनासाठी वेगवेगळ्या कल्पना शोधायला जायची वेळच येत नाही कारण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या असंंख्य प्रसंग किंवा आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती त्यांच्या भावभावना त्यांचे साद प्रतिसाद आजूबाजूचा निसर्ग या सगळ्यातून काही ना काही वेगवेगळं आपल्याला शिकायला मिळतं आणि त्यातूनच एखादी वेगळी कल्पना आपल्याला सुचते आणि ती त्याच्यावर आपण विचार करून ते लेखन करू शकतो वेगळं काही तंत्र किंवा धोरण असं अवलंबण्यापेक्षा मला स्वतःला सहज सोपी भाषा आणि त्यातून मांडलेला विचार असं आवडतं त्यामुळे मी तसाच प्रयत्न लिखाणात करत असते सगळ्यात जास्त प्रोत्साहन देणारी गोष्ट म्हणजे अर्थातच समाज किंवा आपल्या आजुबाजूला वावरणारी माणसं माणूस समाजप्रिय आहेच आणि तसंच आजूबाजूला जर बघत राहिलं भान ठेवलं तारतम्य बाळगलं तर खूप काही गोष्टी आपल्याला सहज टिपता येतात लोकांच्या भावभावना वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी व्यक्त होणं किंवा एखाद्या गोष्टीवर त्यांचं मत व्यक्त करताना जे त्यांचे आविर्भाव हे सगळं पाहिलं की आपल्यालाही त्यातून काहीतरी वेगळी प्रेरणा मिळते आणि आपण काहीतरी वेगळा विचारही मांडू शकतो निसर्ग हा तर आपला सगळ्यांचाच अतिशय चांगला गुरू आहे किंवा शिक्षक आहे असं म्हणता येईल कारण तो नेहमीच त्याच्या असंख्य रूपांमधून त्याच्या जसं सूर्य आपल्याला रोज येऊन प्रकाश देतो आणि आपल्यावर एक प्रकारे आपल्याला मदत करत असतो उपकार करत असतो आपल्यावर ही जी दात्याची भावना आहे ती निसर्गाकडून आपल्याला पहिली शिकायला मिळते आणि दुसऱ्या कोणालाही त्रास न देता आपला आपण मार्ग काढायचा हे निसर्गातूनच आपल्याला शिकायला मिळतं त्यामुळे निसर्ग असेल आजूबाजूचा समाज असेल आपल्या घरातल्या परिवारातली माणसं असतील आपली समृद्ध संस्कृती असेल ह्या सगळ्याच गोष्टी कुठल्याही लेखनासाठी प्रवृत्त करतात जास्तीत जास्त प्रोत्साहित करतात असं मला वाटतं